माझ्या रोपांसाठी मी सेंद्रिय खताचा वापर करते त्यामध्ये शेणखत ओला कचऱ्यांपासून निर्माण होणारं खत या खताचा वापर करत असते फळांच्या सालांपासून जसं उदाहरणार्थ केळी केळीच्या पानांना पाण्यामध्ये टाकून पाच दिवसानंतर त्या पाण्याचा फर्टिलायझर्स फर्टिलायझर्जेशन म्हणून त्याचा उपयोग करत असते त्यामुळे झाडांना महत्त्वाचं पोषण प्राप्त होते व झाडांमध्ये जसं फुलाची झाडं आहे त्यामध्ये फुलांची क्वांटिटी सर्वात जास्त होण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे घरच्या घरी खतं तयार करू व झाडांना देणे हे महत्त्वाचं ठरते विकत आणून खतांचा उपयोग केल्यापेक्षा रासायनिक खताचा उपयोग करण्यापेक्षा सेंद्रिय खतांपासून जे झाडांना पॉजिटिव्हिटी मिळत असते त्याचा उपयोग सर्वात जास्त होत असतो त्याचप्रमाणे झाडांची ग्रोथ ही लाँगटाईम टिकत असते लाँगटाईम टायमिंगमुळे झाडांचं संगोपन हे व्यवस्थितरित्या केलं जातं